मला असं वाटते की ट्रेडमिलवर धावणे किंवा मैदानावर धावणे हे थोडं वेगळं आहे ट्रेडमिलवर व्यायाम करणे सारखेच असं जवळजवळ आपण म्हणू शकत नाही की सारखं आहे ट्रेडमिलवर आपण जेव्हा करत होतो कुठलं इन्स्ट्रुमेंट किंवा एक इलेक्ट्रॉनिक मशीनच्या थ्रू पण ट्रेडमिलवर आपण धावू शकतो व्यायाम करू शकतो किंवा ट्रेडमिलवर खेळणे हे एक थोडं औद्योगिक असं वाटतं बट जेव्हा आपण व्यायाम हे मैदानावर करतो तर मैदानावर एक असं असते की मैदानावर जे ग्रास असते नॅचरल नॅचरल ऑक्सिजन मिळतं आपल्याला निसर्गाच्या सान्निध्यात येऊन ग्रासवर आपण विदाऊट चप्पल जेव्हा योगा करतो व्यायाम करतो तेव्हा ते दवबिंदू आपल्या पायाला लागतात आणि जेव्हा आपल्या पायापासून एक्ससाईज होते पायाचे जे पॉईंट्स असतात ते आपल्याला त्या त्या अॅक्यु अॅक्युपेंचर होत असतात आणि त्याच्यामुळे आपल्याला रक्तप्रवाह हे खूप चांगला असते ते रक्तप्रवाहासाठी आणि बाकी सगळ्या गोष्टी सर्कुलेशनमधे असण्यासाठी मैदानावर धावणे हे कधीही चांगले कारण की ट्रेडमिल आणि मैदान हे खूप वेगळे आहे ट्रेडमिलवर आपल्याला गवत असं कही भेटेल नाही नॅचरल बट मैदानावर आपल्याला या सगळ्या गोष्टीचं एक एक्सप्रियन्स घेता येतो आणि त्याच्यामुळे आपल्यामधे एनर्जी उत्साह खूप जास्त वाढतो आणि निसर्गाच्या सान्निध्यात कुठलंही काम केलं तर ते नक्की सक्सेसफुल होतं